राज्यामध्ये पर्यटकांना गाण्याचा आणि संगीताचा आनंद घेता येईल असे बरेचसे लोकप्रिय कराओके आणि बार वे वेगरे आहेत म्हणजे मुंबईमधे बऱ्याच ठिकाणी असं आहे की तुम्ही गं डिनर करताना वैगेरे ब संगीताचा आनंद घेऊ शकतात आणि तिथे बऱ्यापैकी खूप छान सिंगर्स तिते असतात आणि त्याच्यामुळे काही ठिकानी तर फोर्क म्युझिक जसं आपण म्हणतो की लोकगीते वगैरे काही ठिकाणी गायली जातात आणि गोव्याचं पण आपण एक सांगायचं म्हंटलं तर गोव्यामधे गोवण लँग्वेज ती जी भाषा आहे गोवन त्याच्यामधे पण काही लोक नृ गीतं वगैरे तिथे सादर केली जातात आणि भारतातून बा भारतातून आणि भारताच्या बाहेरून जे येतात लोक त्यांच्यासाठीही ही एक मेजवानी असते की इथे कशा पद्धतीने संगीताचा ए प्रकार चालतात हे त्यांना अनुभवायला मिळतं तर पर्यटकांना त्या गोष्टीचा आनंद घेण्यासाठी बऱ्याच ठिकाणी कराओकेज असतात काही ठिकाणी त्यांचे वेगळे पद्धतीचे बँड असतात आणि ते मग लोकांना आनंद देण्यासाठी अहोरात्र काही ठिकाणी तर ती खुली असतात तर अशाप्रकारे पर्यटकांना गाण्याचा आनंद घेण्यासाठी राज्यामधे खूप छान सोयीसुविधा आहेत